शहर आणि ग्रामीण शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते पहिली मोठी तफावत म्हणजे ज्या सुखसोयी असतात म्हणजे वर्ग शाळेची बि शाळेची बिल्डिंग वगैरे त्या शहरी भागामध्ये चांगल्या प्रकारे असतात पण ग्रामीण भागामध्ये त्या तितक्या सुसज्ज नसतात पण जागेच्या प्रमाणात बघितलं तर शहरी भा शहरी भागातल्या ज्या शाळा असतात त्या थोड्या छोट्या असतात कारण जागेची कमी असते पण गावामध्ये तसं नसतं गावामध्ये मुलांसाठी मैदान वगैरे सुद्धा चांगलं उपलब्ध असतं दुसरं म्हणजे